हॅलो सविता एक गु एक गुड न्यूज सांगायची आहे तुला अगं आता श्रावण सुरू झाला आहे ना तर येणाऱ्या पुढच्या सोमवारी आपण आपल्या ग्रुपच्या आठजणी सागरेश्वरला जायचा असा मी प्लॅन करतेय नाही आणि सागरेश्वरला कसं म्हटलं तर देवदर्शन होत आहे ट्रेकिंग होत आहे अभयारण्य आहे तिथे हां आणि अभयारण्य आहे आणि दिवसही छान आहेत ना वर्षा ऋतू श्रावणातल्या सरी येत आहेत जात आहेत हां मग मी काल अर्चनाशी नंतर प्रांजलीशी वगैरे सगळ्यांशी बोलले मी तर त्या सगळ्या तयार आहेत तर हां फक्त आता आपल्याला एक एवढं सगळं हे करायचं आहे की इथून सकाळी कोयना एक्सप्रेसने निघायचं हां ट्रेन हां ट्रेनने जायचं ट्रेनमधून आपल्याला छान निसर्गसौंदर्य पण बघायला मिळतं ट्रेनने हां आणि साडेनऊची आपली ट्रेन आहे कोयना ती ताकारीला उतराय उतरायचं ताकारीला आणि तिथून हसतखेळत चालत जाण्यासारखाच रस्ता आहे मला वाटतं तू एकदा मागं बघून आली आहेस ना सागरेश्वर हां हां मी काय अजून बघितलं नाही आहे पण तरी सुद्धा हां तर आपण मग जायचं आणि बरोबर डबे घेऊन जायचे फक्त डब्याचं काय करायचं तर आपण आठजणी आहोत की नाही तर प्रत्येकीने एकेक जिन्नस घ्यायचा तर म्हणजे सगळ्यांची सरमिसळ व्हायला नको हां आता एकीने चपात्या घ्यायच्या एकीने भाजी घ्यायची एकाने दहीभात कालवलेला किंवा एकीने आणखी काही तरी असं ठरवून आठ पदार्थ होतील आपले तर सगळ्यांनी एकेक पदार्थ करून घेतला तर तो ठरवूयात आपण कुणी काय करायचा तो आणि सकाळी साडेनऊच्या कोयना एक्स्प्रेसने निघायचं तिथे गेल्यानंतर अभयारण्य पण आहे ना तिथे जवळच अगदी शेजारी हां हरणं खूप आहेत असं ऐकलं मी तिथे हां हां तर मग थोडंसं आणि कसं वनश्री इकडची तिकडची बघून तिथे झाडाखाली जेवण देऊन कसं मस्त वाटेल गो गो मला तर असं वाटतं कधी एकदा जातो आहे आता तिथं आपण आणि म्हटलं तर कसं आता श्रावणी सोमवारात सोम सोमवारी शंकराचं दर्शन म्हणजे आपल्याला हां मग योगायोगाच आहे फक्त जरा गर्दी होईल ते जाऊ देत गर्दीचं जाऊ देत पण आपल्याला एक म वेगळंच मानसिक समाधान मिळेल ग हां फक्त तू जाऊन आली आहेस म्हणून तुला जास्त मी जरा हे केलं की तुला तिथली माहिती पण आहे तरी मी सगळ्यांना विचारलं की जे चालेल का सागरेश्वरने तर एकीदोघी म्हणाल्या त्यांनाही आपण इकडे जाऊयात मग कसं होतं मतभेद होतात बघ त्यापेक्षा एकदा सागरेश्वर म्हटलं ना सगळ्यांनी मान्यता दिली आहे आणि त्यामुळे म्हटलं तुला आधी पहिलं कळवायचं की सविता तू एकदा जाऊन आली आहेस आणि हे असं असं ठरलं आहे प्रत्येकीने एकच एक जिन्नस करून घ्यायचा आपण आणि मस्त एक दिवस धमाल करायची ग घर बीर सगळं विसरायचं संसार सगळा विसरायचा आपण आणि आपण पण मुलातलं मूल होऊन जेवढी धमाल करता येईल ना तेवढी धमाल करायची हो आणि कुठलीही सबब कुणी सांगायची नाही की आयत्या वेळेस मला हे जमणार नाही हे नाही असंच मी सगळ्या आठहीजणींना सांगणार आहे की बाबांनो काहीही सबब नाही काही पण घरात होऊ दे पण बाहेर पडायचं आणि ताकारीला जायचं सं सागरेश्वरला जायचं तिथं त्यांची शुद्ध मनाने सगळ्यानी निसर्ग बघायचा आणि मगच खाली उतरायचं रात्री हो रात्री दहापर्यंत ते आपण तरी पोहोच परत येऊ शकतो ना हां पण यायला पण आपल्याला कोयना सोयीची आहे आणि जरी कोयना नसली तरी आपल्याला बस बीस मिळू शकते कऱ्हाडहून येणाऱ्या पुष्कळ बसेस असतात सांगलीपर्यंत हां बस मग फायनल ठरलं चला डन एक बाय बाय बाय